भारतातील हवामानाचे प्रकार तीन ऋतू असतात हिवाळा उन्हाळा पावसाळा तं पावसाळ्यामंदी खूपखूप पाणी पडत असतो काही भागात पाणी नाही पडत आणि हिवाळ्यामधे खूप खूप थंडी काही भागात गरम थोडंसं गरम आणि काही घागामधे खूप जास्त थंडी आणि उन्हाळ्यामधे जास्त ऊन तापते आणि त्या उन्हाचा तणाव जास्त लोकांना सहन करावा लागतो